हा नमस्कार बरं बोला ना हो हर्बल मध्ये आहेत आपल्याकडे बरेच आहेत केसाचे आहे स्कीनचे आहेत फेसचे आहेत तुम्हाला कुठलं पाहिजे ते आहेत चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत हिमालाया तर आहे एक नंबर त्यानंतर पुन्हा तुम्हाला ह्याचे पण विकोचे पण मिळतील प्रॉडक्ट चांगले आहेत हार्बल लाईटचे हार्बल आहेत सगळे आणि महत्वाची गोष्ट तुम्ही डोक्यासाठी शाम्पू कुठला वापरता केसासाठी बरं बरं बरं माझ्याकडं नवीन आलेला आहे सनशील्कचा तो वापरा तो चांगला आहे त्याच्यामुळं तुमच्या केसातला कोंडा वगैरे जे आहे तो निघून जाईल आणि महत्त्वाची गोष्ट केस पण तुमच्या जरी थोडेशे कुरळे वगैरे असतील तर ते पण सरळ होण्याची ती त्याचं बरंचस तुम्हाला प्रमाणात त्याचा फायदा होईल त्याचा नाही गोळ्या आहेत पण नाही नाही गोळ्या काय मी ठेवत नाही माझ्या शॉपमध्ये तुम्हाला शंबर टक्के शाम्पू हां नॅचरल नॅचरल तुम्हाला जो शाम्पू आहे सो नो साईड इफेक्टसचा तो मात्र शंभर टक्के मिेळेल काय अडचण नाही आणि महत्वाची गोष्ट दुसरी अजून त्याच पद्धतीचे बाकीचे पण प्रॉडक्ट भरपूर आहेत माझ्याकडं याचे नॅचरल सौंदर्याचे कधी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्हाला व्यवस्थित मी सांगतो थोडं सध्या कस्टमर असल्यामुळे मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही आणि काही काही अडचण नाही तुम्ही मला ॲड्रेस तुमचा व्यवस्थित त्या पाठवून मी तुमा्हाला घरपोच करतो आणि काय अस ते माझं गुगल पे नंबर आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा की पेमेंट झालं म्हणून मग काही अडचण नाही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे एक दोन ते तीन दिवसात तुम्हाला त्याची घरपोच डिलिवर्ही मिळेल त्याच्यामुळ त्याचा काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही घेतला जाणार नाही तुमच्याकडनं हो हो ठीक ओके वेलकम